आनंद शिंदे हे लोकगीत गायकांमधील एक महत्त्वाचे ख्यातनाम आहेत त्यांची अनेक लोकगीते प्रसिद्धी झाले आहे त्यातील एक आत्ताच प्रसिद्ध झालेले तांबडी चांबडी हे गाणे तर अनेक कित्येक परदेशांमध्ये सुद्धा प्रसिद्धी पावले आहे त्यामुळे त्यांचे खूपच नावलौकिक होत आहे अशा प्रकारे मला असे वाटते की लोकगीते आजकाल खूप लोपं पावली जात आहे खूप लोकां ना त्याबद्दल माहितीसुद्धा नाही की हे लोकगीतांमधील एक प्रकार आहे तसेच मला असं वाटते की आमच्या शहरातील धाराशिव शहरातील लोकांनी पुढे येऊन पुन्हा लोकगीताचा प्रसार प्रचार केला पाहिजे त्यामुळे आपल्या लोकगीताला अधिक प्रसिद्धी मिळेल